माझा छंद म्हणजे आणि व्यवसाय हा मूर्तिकामामधून ओळखला जातो मला ही प्रेरणा माझ्या भावाकडून मिळाली मिळाली आणि तो एक छान मूर्तिकार आहे तिथून ही प्रेरणा मला मिळाली आणि आज मला ही प्रेरणा आता एक वर्ष होत आहे हे त्याच्यापासून ही प्रेरणा मला मिळाली इथून मी माझा व्यवसाय आणि छंद हा दोन्ही करू शकतो माझी आजवरची कामगिरी ही म्हणजे पूर्णपणे काम शिकणे आणि चांगल्या प्रकारे मूर्ती कशी घडवणे ही आहे आजपर्यंत मला जे काही लागले ते माझ्या भावानी शिकवले तरीपण मला काही प्रमाणात मूर्तिकाम म्हणून अशी काही जास्त वगैरे येत नाही पण तरीपण माझा छंद आणि आवड ही पूर्णपणे शिकण्याचीच आहे माझा भाऊ मला सांगत राहतो की मूर्ती अशी घडवायची मूर्ती अशी बनवायची मी ते माझ्या आवडीने शिकत राहतो आणि त्यावर काम करत राहतो ते जर काम सतत करत राहिलं तर ते काम मला पूर्ण येईल हे मला आशा आहे माझ्याकडून आणि मी ते काम शिकणारच हा माझा मी पुढे चालून व्यवसाय करणार आणि जे काही आजपर्यंत मला जे लागले ते माझ्या भावानी शिकवले आणि मी हे दुप्पट गतिने माझ्या शारीरिक शक्ती लावून हे काम शिकतो आणि शिकणार हेच माझा छंद आणि व्यवसाय आजपर्यंतचा राहील म्हणून मी या कामात माझा छंद व्यवसाय म्हणून करतो